हो हातपंपाचा अनुभव म्हणजे तसा खूपच आठवणीतला आहे कारण लहानपणी धाराशिव आमच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडलेला असताना आमच्या घरी पाणी म्हणजे जवळपास नगरपालिकेने सांगितलेले की आठ दहा दिवसात येईल पण ते येत नव्हतं तसं पंधरा पंधरा वीस एक दिवसांनी पाणी यायचं मग वेळ अशी यायची की मी आणि माझी आई हातपंपावर जाऊन तिथल्या हापश्याचा तो दांडा त्याला असा हलवावा लागायचा वरून खाली वरून खाली जोर द्यावा लागाचा आणि तेव्हा त्या हापश्याातून पाणी यायचं तर खूप काष्टाचं काम होतं हात दुखायचे पण परिस्थिती अशी होती की पाण्याची गरज इतकी होती टंचाई इतकी होती पाण्याची की ते करणंं भाग होतं आम्हाला तर एक सायकलवर दहा घागरी आठ घागरी हंडा कळशी तेवढं सगळे घेऊन त्याला आकडे लावून आम्ही ते पाणी भरायचो आणि मग ते जवळपास एक दोन किलोमीटर ती सायकल ढकलत आई मागून ते पकडायची सायकल का तरी पडू नये बाबा घागर आणि मग आम्ही आमच्या घराच्या दिशेने यायचो हे सगळा अनुभव माझा हातपंपाचा आहे